मराठी भाषा ही प्रामुख्याने महाराष्ट्रात बोलली जाते त्यामध्ये नवरस आहेत तसेच प्रत्येक नामाला सर्वनाम येते जसे की तो समुद्र ते काका ती खुर्ची तसेच त्यामध्ये तो ती ते असे लिंगभेद आहेत ते हे नपुसक लिंगी लिंग शब्दासाठी वापरले जाते जसं इंग्रजीमध्ये ही आणि शी आहे तसंच मराठीमध्ये तो ती ते ते हे नपुसक लिंगीसाठी वापरले जाते तसेच या भाषेची एक विशिष्ट असं आहे की ह्यामध्ये ल आणि ळ हे खूप अक्षरं आहेत जे की ळं हे फळ चपळ बाळ यासाठी वापरलं जाते तर ल लसूण वगैरे यासाठी वापरलं जातं ते ह्यासाठी मराठी भाषेमध्ये खूप सारे एका शब्दासाठी खूप सारे समानार्थी शब्द आहेत जसं की सूर्यासाठी भास्कर आहे रवी आहे मित्र आहे तसेच खूप सारे विरुद्धार्थी शब्दसुद्धा यामध्ये आहेत तर आणि मराठी भाषेमध्ये खूप साऱ्या बोलीभाषा उपभाषा आहेत जसं विदर्भामध्ये विद विदर्भीय भाषा बोलली जाते साताऱ्यामध्ये रांगडी भाषा बोलली जाते कोकणामध्ये मालव कोकणामध्ये शक्यतो मालवणी भाषा बोलली जाते आणि तसंच ह्या भाषा वेगवेगळ्या आहेत त्या त्या त्यांचे उच्चार त्याची ठेका बोलायची पद्धत ही वेगवेगळी आहे त्यानुसार त्या भाषांमध्ये त्या बोलण्यामध्ये खूप सारे सौंदर्य दडलेले आहे तसेच या भाषेमध्ये खूप सारे अव्यय आहेत ऱ्हस्व दीर्घ हेसुद्धा खूप महत्वाचे आहेत ते उच्चारा हे सर्व उच्चारावरती ठरते तसेच श व ष हे खूप सारे हे अक्षरं आहेत तसेच या भा मराठी भाषेमध्ये स्वर आणि व्यंजने आहेत आणि त्याला अनुस्वार खूप सारा खूप त्यामध्ये आहे अनुस्वार ह्याला खूप म सार महत्व दिलं आहे जर अनुस्वार बदलला तर त्या शब्दाचे अर्थ बदलतात तसेच व्याकरणामध्ये म्हणाल तर तीन काळ आहेत का वर्तमान काळ भूत काळ भविष्य काळ तसेच मराठी भाषा ही लहान प पणापासून ती लहान मुलांमध्ये आत मदत केली जाते मराठी भाषा ही बोलायला सोपी आहे ही संस्कृत भाषेपासून तयार झालेली भाषा आहे जी खूप बोलायला खूप सोपी ऐकायला खूप छान वाटते तसंच या भाषेमध्ये खूप सारे श्लोक किंवा लिखाणकाम झाले आहे खूप सारे कवी लेखिका यांनी या या मराठी भाषेला खूप सारे मो मोठे मोलाचे स्थान दिले आहे